तसं म्हटलं तर आमच्या भागात जास्तीत जास्त तलाव पण खूप आहे आणि नदी नदी तर एकच आहे आमच्या भागामध्ये आणि नदी आमची खूप मोठी नदी आहे आणि नदीला आमच्या पाणी फक्त चालू राहते पावसाळ्याच्या सीजनमध्ये आणि पावसाळ्याच्या सीजनमध्ये आमच्या नदीला एवढा भयंकर पाणी येते की लिमिट क्रॉस होते पाण्याची जेवढं पाणी कधीच येत नाही जेवढं पावसाळ्यात येते आणि नदीला न पावसाळ्यात एवढं प्रा पाणी येते आमच्या नदीला तुम्हाला काय सांगू की पावसाळ्यात आम्ही असे पण दिवस काढले आहेत की आम्ही आमचे काहीजणांचे तर गावातल्यांचे जे घरं असतात ते आमच्या गावातील असे पाण्यामध्ये वाहून गेलेला आहेत काही घरं तसे म्हटलं तर वाहून गेलेले आहेत आणि तसं म्हटलं तर आमच्या नदीकाठी घरं आहेत तर आमच्या घरापर्यंत पाणी जसं आम्ही त्यांचा असा सामना करतो तर आम्ही रात्र रात्रभर झोपत नाही म्हटलं दोन दिवस नदीला पूर महापूर येते पावसाळ्यामध्ये तर दोन दोन दिवस आम्ही नदी मु नदी नदीमुळे झोपत नाही आणि असं जागे राहते की कधी घरापुसमोर पाणी येते का पाणी येते का तर आमच्या घरासमोरून पाणी जाते नदीचं आणि नदीचं पाणी एवढं जाते आणि त्या लहरांचा आवाज आणि चा लहरांचा आवाज येते आणि फिशिंग करू शकतो फिशिंग तर करू शकतो आम्ही पण नदीला एवढा पावसाळ्यामध्ये एवढा प महापूर राहते आमच्या इथे आम्ही रात्र रात्रभर जागतो कारण की नदीचं पाणी आमच्या घरात येईल का आम्ही त्याच्यापासून सावधान राहतो मुलांला सावधान करतो आणि अनुभव एवढा घेतलेला आहे आम्ही नदी नदीकाठचा असं म्हणजे आम्हाला खूप अनु अनुभव आहे आणि आम्ही त्याच्यातून खूप हे करेल आहे हिंमत याला आम्हाला त्याच्यापासून तर आता आम्हाला तशी काही भीती वाटत नाही नि दुष्काळ दुष्काळ तर खूप दुष्काळ तर एवढ्या याच्यात पडलेला नाही आमच्या गावामध्ये कारण की नदीला पाणी खूप वेळा राहते साहेब